उन्हाळ्यामध्ये आंब्याची पिके घेतली जातात पावसाळ्यामध्ये मूग उडीद भुईमूग या पिकांची पेरणी होते आणि हिवाळ्यामध्ये टरबूज पपई ह्यांची पेरणी केली जाते